माझ्याकडे विशेष कला म्हणजे मी वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढू शकते कौशल्ये म्हणजे मला वाचन आणि नृत्य करणे खूपच आवडते माझा नृत्य जर कोणी एकदा बघितला तर बघतच राहील आणि माझा तो नृत्य करण्याची कला म्हणजे वा मी एकदा जर नृत्य करायला लागली तर ते नृत्य माझं संपूच नये मी त्या नृत्यामध्ये नम रमली तर मी सगळं विसरून त्या नृत्याच्या मागं लागते त्या नृत्यामध्ये मला जो आनंद मिळतो तो मला कुठंच नाही मिळत आणि आपण त्यांना कसे विकसित केले म्हणजेच मी लहान होती तेव्हा मी जेव्हा टी व्ही शोजवरती इंडिया डान्सरचं बघत होती त्यावेळेस मला पण डान्स करायला खूप आवडलं मी ट्राय करून बघितलं तर मला थोडं थोडं जमलं तर तेव्हापासून मला डान्स करणे खूपच आवडतं आणि हा डान्स मी आता मरेपर्यंत नाही सोडणार आहे ही माझी इच्छा आहे आणि मला डान्सच करायला आवडते तर मी डान्सच करणार बाकी काही नाही ओन्ली डान्सिंग